अकोला जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय जर करायचं झाला काही ऐतिहासिक स्थळाचा तर इथं राज राजेश्वर मंदिर आहे जिथं महादेवाची पिंड आहे आणि ती खूप ऐतिहासिक आहे इथलं जो राजा होते तर राजाची जी पत्नी होती ती खूप भाविक असल्यामुळे आणि भक्त असल्यामुळे ती राज राजेश्वर मंदिरामध्ये रोज प्रार्थना करायला जात होती तर त्याच्यावरून ती अशी आख्यायिका आहे की ती खूप प्रसिद्ध आहे आणि जागृत देवस्थान आहे ते त्यानंतर इथं शे जवळच शेगाव पण आहे आणि शेगावला पण दूर दूरून प्रवासी वगैरे येतात तर त्यानंतर भक्तगण पण येतात तिथं जो आनंद सागर आहे ते पिकनिक प स्पॉट किंवा एक टुरिस्ट स्पॉट म्हणून ओळखला तो तिथं जे गार्डन आहे तिथे जे समु म्हणजे असं तलाव आहे आणि तिथं जे लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत त्यामुळे तिथे पिकनिक टुरिस्ट स्पॉट म्हणून एक चांगला उपयोगात अन येतात आणि सोबतच काही मंदिरं वगैरे पण आहेत जे आपल्या संस्कृतीसोबत ज जोडल्या जाते त्याचबरोबर इथं बाजूने एक रुद्रायणी म्हणून पण आहे जे एका टेकडीवर देवीचं मंदिर आहे तर ती अकोल्यापासून एक वीस किलोमीटर लांब असल्यामुळे लोकं तिथं पण आपला वेळ आणि शांतता घेण्यासाठी तिथं पण जातात त्याचबरोबर वेदनंदिनी म्हणून इथं एक वॉटर पार्क आहे ज्या लोकांना माहीत आहे ते कुटुंबासाठी मस्त वॉटर पार्कमध्ये जातात जिथं वेगवेगळ्या स्लाईडस आहेत सोबतच कृषी म्हणून चं पण दर्शन होते आणि तिथं जे आहे वेगवेगळ्या टाईपचे जे शेती त्यांनी केली आहे त्याचं पण दर्शन होते त्याचबरोबर इथनं जो अकोटच्यासमोर सातपुडा पर्वतरांगा लागतात तर त्यामध्ये पण जे जंगल आहे किंवा जंगल सफारी ज्यांना करायची आहे त्याचसाठी ते तिथं पण जातात आणि तिथलं जे फ्रेश वातावरण आहे त्यांना चांगला हवा वगैरे ते पण घेऊ शकतात समोर डॅम आहे डॅमचा पण म्हणजे नजारा जो आहे तो त्यांना हे करू शकतात उपभोग नयनरम्य असा उपग उपभोग घेऊ शकतात त्याचबरोबर तिथं जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरची पण तिथं जाऊन लोकं त्याचा आस्वाद घेऊ शकतात की तिथं जे काही किल्ल्याचं जुना काळी जो किल्ला होता तिथं जे तोफ आहे तिथं जो तलाव आहे इथलं जे बांधकाम होतं जुन्या म्हणजे आजपासनं तीनशे चारशे वर्षांपूर्वीचं त्याचसाठी पण लोकं तिथं जातात आणि त्याचबरोबर हे तर झालं किल्ल्याबद्दल पण नैसर्गिकदृष्ट्या पण तिथं जंगल आहे तर जंगलची सफारी पण केल्या जाते आणि त्याचबरोबर जे काही मंदिर आहेत जसं आता मी तुम्हाला सांगितलं असे इथनं तो एक ढगादेवी म्हणून आहे तिथं पण देवीचं मंदिर आहे नदीच्या काठी एका टेकडीवर तिथं पण दुरून दुरून लोकं येतात आणि आपलं जे काही नवस वगैरे फेडले जाते ते पण तिथं पूर्ण करतात त्याचबरोबर महान पिंजर आहे तर महान पिंजरला इथलं जे डॅम आहे त्या डॅमचं पण लोकं तिथं बोटिंग करायला जातात जंगल सफारी करायला जातात आणि त्यांना एक निसर्गाच्या सान्निध्यात आपला वेळ घालवण्यासाठी एक चांगलं असं कारण मिळते तर असे खूप सारे जे काही आहेत मोकळा आस्वाद घेण्यासाठी लोकं त्याचा फायदा उचलतात